अरे बंधु आम्हाला एका ॲटोरिक्शाची गरज होती आम्हाला कारंज्यावरून नांदगाव खंडेश्वर या ठिकाणी पोहचायचं आहे एक छोटासा पोग्राम आहे त्यासाठी आम्हाला आपली कॅप बूक करायची होती आणि ड्रायवरला कृपया करून थोडं लवकर पाठवा म्हणजे जेणेकरून लवकर जाऊन आम्हाला लवकर परतता येईल